अनेक माणसांचे जीवलग मित्र मैत्रीण म्हणजे डायरी अनेक माणसं डायरीचा वापर लिहिण्यासाठी करतात डायरी ही माणसा माणसांच्या आठवणी ठेवण्यासाठी मदत करते जी माणसाचे जे एक दुःखाचे क्षण आहे सुखाचे क्षण आहे ते ठेवण्यासाठी मदत करते जेणेकरून माणूस हा आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या जिवलगांना आपली आपल्यासोबत जे काय झाले आहे ते सांगू शकतो आपल्या आठवणी ही ताजा करू शकतो त्या डायरीच्या मदतीने त्यामुळे डायरी या आपल्या जीवनात फार महत्त्वाचे काम करते आपण ज्यावेळी आपण डायरी ज्यावेळी लिहितो त्यावेळी आपलं जी एकाग्रता असते जे आपले भाव असतात ते आपण त्या डायरीमध्ये उतरवत असतो आणि आपलं जे तणावाचं जे जेवण आहे त्यामधूनही मुक्त होतो आणि सु सुखाचा जो आनंद आहे आपला जो क्षण आहे तो आपण त्या डायरीमध्ये व्यक्त करत असतो त्यामुळे डायरी ही माणसांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचे क्षण आहे असे बोलायला हरकत नाही धन्यवाद